माझ्या आयुष्यामध्ये मी शिकत असताना म्हणजे की ग्रॅज्युएशन करत असतानी माझ्या कॉलेजमध्ये एन एस एस अशाप्रकारचे एक सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्ट म्हणजे एनएसएसच्या माध्यमातून सर लोक आपल्याला म्हणजे एनएसएसमार्फत आपण काहीही शिकू शकतो कोठेपर्यंत जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये सरांनी मला सिलेक्ट करून एन आय सी कॅम्प नागपूरला पाठवलेले होते आणि त्या कॅम्पमध्ये तिथे म्हणजे रोजचे असे सब्जे वेगवेगळ्या सब्जेक्टवरती गायडन्सचे असे धडे शिकवलेले जात होते गायडन्स मिळत होते आणि तिथे रोज रोज नवीन कुठल्याही नवीन प्रकारचे धडे आपल्याला शिकायला मिळत होते म्हणजे की आपण समोर आयुष्यामध्ये जाऊन काय करू शकतो आपल्याला काय करायला पाहिजे आपल्या एजमध्ये आपण काय काय म्हणजे काय काय करू शकतो तर त्याच्यामध्ये आम्हाला रोज सेशन होत होते आणि त्या शेशनमधून सांगितलेले सरांनी मोटिवेटिव्ह असे धडे सांगितले त्याच्यामध्ये त्या मोटिवेशनमुळे आपल्याला समोर म्हणजे समोर शिकण्याची किंवा समोर नवीन काही असं करण्याची असा प्रभाव माझ्यावरती पडलेला आहे